आम्ही शहरामध्ये राहतो आणि शहरामध्ये प्लॉटची साईज ही कमी असते सर्वसाधारणपणे एक गुंठा दोन गुंठे अशावेळी बांधकाम सोडून थोडीशी जागा झाडासाठी सो सोडतोत तर आमच्या घराच्या बाजूला फुलाचे काही झाडं आहेत पुन्हा लिंब लिंबाचं झाड आहे बेलाचं झाड आहे आणि तसेच तुळशीचं झाड आहे आणि इतरही जास्वंदीची झाडं आहेत कोरफड आहे अशा प्रकारचे कमी जागेमध्ये ज्याला कमी जागा जा लागेल आणि आपल्याला शुद्धही वातावरण होईल आणि नैसर्गिक आहे असं ही होईल त्यापासून ऑक्सिजन मिळेल आणि वातावरण चांगलं राहण्यासाठी आम्ही हे झाडं घराच्या शेजारी लावलेली आहेत आणि त्या झाडापासून आम्हाला उपयोग असा होतो की आम्हाला ऑक्सिजन मिळतो आणि बेलाची झाडं बे बेल तुळस आणि इतर फुलाच्या झाडापासून जे फुलं मिळतात बेल वगैरे तर देवाच्या पूजेसाठी वापरता येतो ह्याचा वापर होतो आणि वातावरणही शुद्ध राहतं